जसे की मला बाईक्स खूप आवडतात आणि याचप्रमाणे मला त्यांची काळजी घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं वाटत आहे म्हणजेच मी त्यांची नियमित सर्व्हिसिंग करतो आणि वेळेवर ऑइल चेंज म्हणा टायर प्रेशर तपासणे म्हणा आणि ब्रेक्स व्यवस्थित आहेत का नाही ते म्हणा ते मी काय नेहमी बघत असतो हेल्मेट घालणं आणि ट्राफिक नियम पाळणं हे माझ्यासाठी तर आता सवयच झाली आहे आणि बाईक्सचा बाईक चालवणं मला असं कंटाळवाणं वाटत नाही कारण रस्त्याला निघालं की असे नवीन नवीन अनुभव मिळत राहतात तर वर्धा जिल्ह्यात तर असे खूप सुंदर ठिकाणे आहेत की उदाहरण समजा आपले सेवाग्राम आश्रम आहे अजून पवनार आश्रम आहे आणि महाकाल मंदिरसुद्धा आहे या ठिकाणी बाईकने जाणं तर एक हा वेगळाच अनुभव असतो आणि लांब पल्ल्याच्या रस्त्या प्रवासाला मी असे मध्ये थोडे ब्रेक घेत जातो म्हणजे पाणी पितो आणि थोडी स्ट्रेचिंगसुद्धा करतो त्यामुळे काय होत आहे की सतत जागरूकपणा राहतो माझ्यात मला वाटत आहे की बाईकवर प्रवास करणं म्हणजे एक फक्त एका ठिकाणीवरून दुसऱ्या ठिकाणावर जाणे असे नाही तर एक अनुभव असतो त्यामुळे मला असे वाटते की सुरक्षितपणे आपण बाईक्स वगैरे चालवल्या तर आपला प्रवास पण भारी होतो आणि आपल्याला अनुभव पण खूप मिळतात